हॅलो आपण कॅबवाले बोलत आहेत का मला कॅब बुक करायची आहे मला पंधरा तारखेला नागपुर इथे जायचं आहे तुम्ही किती पैसे घेणार माझी हजार रुपये देण्याचीच क्षमता आहे मी त्याच्यावर तुम्हाला पैसे नाही देऊ शकत जर जास्त पैसे लागत असेल तर मग मी बसणे वगैरे चालली जाईल पत्ता आपला पत्ता वडगाव जंगली पोस्ट केळझर तहसील सेलू जिल्हा वर्धा